भारतामध्ये खूप प्रकारचे राज्ये आहे आणि त्या राज्याच्या आतल्या प्रत्येक नृत्य आहे पंजाबचा भांगडा तामीळची कथकली महाराष्ट्राची लावणी आहेत आपण बघत आहो की बाहेर देशातील खूप सारे डांस आपल्या भारतामध्ये येत आहेत असे की हिपहोप आहे याच्यामुळे आपल्या भारतातले जी जुनी पारंपरिक नाट्याची नीती आहे ते कमी होत आहे त्यामुळे त्या बाहेरील जे येणारे डांस आहेत त्याच्यामुळे आपल्या भारतातले जे जुनी जुनी नाट्य आहेत नाट्य किंवा नाट्य आहेत त्याच्यावरच जास्त बाहेर देशाचा येणारी डांस त्याचा खूप जास्त याच्यामुळे ह्या आपल्या येणारी जी मुले आहे मुले आहेत त्याच्यावर याचा प्रमाण खूप जास्त पु पडत आहे याच्यामुळे आपल्या नृत्ये नृत्ये नृत्ये कमी व्हायला लागले